अरे भाऊ ही अशी पॅन्ट घेतली ही तर सगळी दोन दिवसातच फाटली मायची पणे असं वाटतंय जणू का कशालाच घेतली काय माहित एवढा जायेल कपडा निघाला ह्यो तर समजू पण नाय राय तीन चार दिवसात कमीतकमी हजार रुपयाची पॅन्ट घेतली आणि ती चार दिवसही टिकली नाही अरं असं झालं जणू काय या पॅन्टला फेकून द्यावं का काय हा कोण्या कंपनीचा कपडा आहे आणि कोण्या नाही काही नाही कपडा पॅंटीत म्हणजे फिटिंगमध्ये पण नाही आली ढिगळं व व्हायजा आणि बसल्यावर टरकन् फाटाला झाली काय प्यान्ट ही चार दिवसाची